महाराष्ट्रामध्ये शिवणकाम विणकाम भरतकाम तसेच मातीची भांडी पैठणची पैठणी वारली प्रिंट त्या सोबतच सोन्या सोन्या चांदीच्या ह्याच्यामध्ये तन्मणी असेल जुनी अलंकारीत अलंकार असतील तर हे सगळे व्यवसाय घरून चालवले जात होते किंवा तेच कौशल्याचा भाग होता आणि त्याचंच मग पुढे हळू जाऊन तो व्यवसायामध्ये रूपांतर झालं तर आता त्यामध्ये अजूनही तो मातीची भांडी किंवा त्या कुंभाराला त्याचा व्यवसाय टिकवून ठेवण्यासाठी त्याचा उदरनिर्वाह होण्यासाठी दिवाळी असेल किंवा संक्रांती असेल या निमित्तानं मातीच्या भांड्यांमध्ये ये काही वाण देण्याची आणि लक्ष्मीसमोर ठेवण्याची एक पद्धत आहे तर ती ती जी पद्धत आहे ही पिढ्यानपिढ्या सुरू आहे त्यानंतर साड्यांचे वेगवेगळे प्रकार आहे पैठणी अतिशय फेमस पैठणी पैठणची आहे आणि ती विणकाम सुतारकाम लो विणकाम करणारी जी लोकं आहे ही अतिशय बारीक कारागिरी त्यांच्यामध्ये आहे त्या त्याच्यावरचं कोरीवकाम आणि याच्यातून त्यांच्या व्यवसायाला हे मिळालेलं आहे तर ती ही एक परंपरा त्यांच्या पिढीजात सुरू आहे आणि सुंदर कला ती आहे वारली प्रिंट उदर आदिवासींची पूर्ण जीवनशैली सांगणारं वारली प्रिंट जी आहे ते महाराष्ट्रामध्येच प्रसिद्ध आहे आणि त्याचा वेगवेगळ्या कपड्यांवर म्हणा किंवा मातीच्या भांड्यांवर त्याचा उपयोग केला जातो